मला लहानपणापासून खूप चित्रं काढायची आवड होती मी शक्यतो पानं फुलं निसर्ग हे माझे आवडते विषय होते चित्रं काढताना कधीकधी मी नं पुस्तकामध्ये चित्र बघायचे आणि ते तंतोतंत काढण्याचा प्रयत्न करायचे कधी ती जमायची तर कधी जमत नव्हती पण एकदा असंच चित्र काढत बसलेले असताना माझ्या आईची एक मैत्रीण होती ती घरी आली तिनं माझी चित्रा चित्रं पाहिली आणि ती म्हणाली की अगं हिच्या स्ट्रोक खूप छान आहेत तू एखाद्या तिला क्लासला का घालत नाहीस तर मग माझ्या आईनं विचारलं की आपल्या इथं कोण चांगलं शिकवणारं आहे तर मग मला त्यांनी त्या काकूंनी सांगितलं की इथं जोशी म्हणून आहेत त्या खूप छान शिकवतात एकतर वयस्कर आहेत आणि त्या सुंदर चित्रं काढतात तर तू तिला इथं पाठवून बघ तिला आवडलं तर ती कंटिन्यू करेल मग मी त्या जोशीआजींच्याकडं शिकायला गेले त्या जोशीआजींनी मला खूप छान प्रकारे सोप्या पद्धतीनं चित्र कसं काढायचं हे मला सांगितलं त्यामध्ये त्यांनी कधीकधी दोऱ्याचा वापर करून कशा प्रकारे आपण चित्र काढू शकतो हे त्यावेळेला त्यांनी मला दाखवलं त्याचबरोबर एक मनामध्ये संकल्पना धरून की मला आपण ही भावना तयार करायची की हे चित्र किंवा ह्या ठिकाणचं हे चित्र अशा पद्धतीने काढायचं आहे तर मनामध्येच नं आपण कल्पना करून कशा प्रकारे चित्र काढायचं हे त्यांनी मला शिकवलं मी त्यां जेव्हा त्यांच्याकडं जायला लागले त्यावेळेला नुकतंच पेन्सिल आर्टचं खूप नवीन सुरुवात झालेली होती की पेन्सिल शेडिंग करणे मी त्यांना विचारलं पेन्सिल शेडिंगमध्ये काय असतं तर त्यांनी मला सांगितलं की पेन्सिल शेडिंगमध्ये पहिलं तर तू पेन्सिलचा वापर करायचा एखादं फूल घेतलंस तर त्यामध्ये कोणता उजेड पडल्यानंतर ती उजेड कशा प्रकारे त्या फुलावर पडला आहे त्याप्रमाणे कुठल्या ठिकाणी डार्क शेडिंग

एखाद्या कापडाचा किंवा एखा कागदाचा घर्षणानं ती जागा रंगवली जाते आणि ज्या ठिकाणी आपल्याला डार्क शेडिंग करायचं आहे तिथे डार्क प्रमाणामध्ये घासलं जात न करण्यासाठी घासलं घासायचं आणि तो स्ट्रोक खाली आणायचा

किंवा पिंट्रेससारख्या ॲपचा वापर करत आहे ज सध्या मी यूट्यूब चॅनलवरून वारली पेंटिंग शिकत आहे त्यांचादेखील आपल्याला खूप छान प्रकारे उपयोग होतो या ऑनलाईन क्लासचा उ आपण जरी वापर केला तरी आपण छान प्रकारे चित्रकला शिकू शकतो वारली पेंटिंग तर मी क्लास म्हणजे ऑनलाईन क्लास करूनच शिकले यासारख्या नवीन तंत्राचा जर आपण वापर केला तर आपण चित्रकला ही घरात बसून कुठेही शिकू शकतो